पहिले तर आम्हाला घोडे खूप आवडायचे त्यामुळे घोड्यामध्ये खूप साऱ्या जाती आहेत आहेत पहिले जातीचं बोलण्याच्या पहिले आपण काय करूत म्हणजे घोडं कसं चालतं म्हणजे त्याचा ल चाली कशा आहेत ते जाणून घेऊ घोडामध्ये खूप साऱ्या चाली आहेत ते म्हणजे त्या सगळं पहिले तर आपल्याला लगाम टाकावं लागते आहे लगाम टाकल्यावरती आपल्याला त्याच्या चालीनुसार आपल्याला लगामचं शिकवून द्यावं लागते आहे घोड्याला ते सर्व शिकवण देऊन सर्व हे करून आणि आपल्याला स्वतःला हिम्मत करून घोड्यावरती बसावं लागते पहिले तर त्यानंतर त्याच्या तर खूप जाती आहेत त्या जातीमध्ये मारवाडी जात आहे आपल्या नांदेडमध्ये तर ते शिखांच्या आहेत त्यांच्यामध्ये खूप सारे जाती आहेत अजून भरपूर अशा जाती आहेत तर आमच्याकडं जे घोडा आहे ते मारवाडी घोडा आहे आणि ते मारवाडी घोड्यावर खूप ॲग्रेसिव घोडा असतंय आणि घोड्यामदे जी घोडी असते ती कमी ॲग्रेसिव असते आणि जी घोडा असते ती खूप ॲग्रेसिव असते त्यामुळे घोड्यावरती बसणारा मानूस तो तेवढाच हिमतीचा पाहिजे जेवढा घोडं तसा आहे त्यामुळे जातीचं तेवढा हे करत नाही पण घोडामध्ये भरपूरच काही जाती आहेत बस दॅटस् इट